व्यवसायासाठी आमचा भाग खरंच चांगला आहे बारमाही कृष्णा नदी वाहते त्यामुळं काळी माती आहे त्यामुळं ऊसाची पिकं किवा दुसरी पिकं चांगल्या प्रकारे येतात हा व्यवसाय एक चांगला होतो त्याचप्रमाणं नदीकाठ असल्यामुळे वाळू पण मिळते अन त्याचबरोबर लाल माती पण लाल मातीचा उपयोग जर म्हटला तर विठं विटा करण्यासाठी त्या विटांचा घरं बांधण्यासाठी उपयोग होत आहे हा एक व्यवसाय होऊ शकतो आहे त्याचबरोबर सूर्यप्रकाश पण भरपुर आहे सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे सोलार प्लॅन बसवायचं बऱ्याच लोकांनी चालू केलं आहे हा एक व्यवसाय होतो आहे त्यामुळं घरातला लाईटचा विजेचा प्रॉब्लेम एक कमी होतो आहे सोलर प्लॅन बसवल्यामुळं आंघोळीच्या पाण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आहे किंवा शेतीच्या पंपासाठी त्याचा सूर्यप्रकाश भरपुर आहे त्याचबरोबर झाडांचा म्हणजे झाडांचा पण जास्त प्रमाणात झाडं नारळाची वगैरे आहेत नारळाची झाडं जास्त असल्यामुळे त्याचासुद्धा उत्पन्न चांगलं होतं आहे इथं त्याचबरोबर रस्ते चांगले आहेत त्यामुळं येणं जाणं वाहतुकीसाठी तोसुद्धा चांगला उपयोग होतो